हॅलो नमश्कार

हॅलो सर हाव हाव सर मी सोशल वर्कर आहे आमचं एक अप्लिकेशन होतं तुमच्याकडे

हॉ हॉव सर हॉ डोनेशनसाठी आम्ही एक अप्लिकेशन केलं होतं तुमच्याकडे हं सर आमचं जे शाळाबाह्य मुलं आहे निराधार मुलं आहे त्यांच्यासाठी आम्ही वसतिगृह स्थापन केलेला आहे त्यांचा शिक्षणाचा खर्च आरोग्याचा खर्च व राहण्याची सोय त्यांचा गणवेश हे सर्व दृष्टिकोणातून त्यांचा जो निधी त्यांना जो निधी पाहिजे खर्च करण्यासाठी तो आम्ही अपुरा पडते म्हणून आम्ही तुमच्या ज्या काही कंपन्या आहे फॅकल्ट्याज आहेत त्यांच्याकडून आम्ही डोनेशन घेतो आणि त्यांचा उदरनिर्वाह करतो अशा पद्धतीचं आमचं कार्य आहे तर आमचं अप्लिकेशन आमचं आमाला ते डोनेशन आमाला डोनेशन निधीच्याच स्वरूपातही चालते किंवा एखादं कल्स्ट्रक्शन वर्कमध्ये मदत करायची असली काही सामानासाठी साहित्यासाठी तेही त्यात चालेल आम्हाला तो बनेपर्यंत आम्हाला तो निधी निधी उपलब्ध केला तर आम्ही काही काही त्या बाबीवर आम्ही खर्च करू शकतो समजा वसतीगृहाचं बांधकाम करू शकतो किंवा त्यांच्या ज्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी सर्व उपाययोजना करू शकतो आम्ही

ठीक आहे ठीक आहे सर

जास्तीत जास्त मदत झाली तर सर आम्हाला बरं होईल कारण त्यांचा हा त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटून जाईल हा हो हो ठीक आहे हो ओके